नमस्कार मी प्राजक्ता कुलकर्णी कल्याण आधारवाडी येथील रहिवाशी असून मी आपल्या वीज वितरण कंपनीची नियमित ग्राहक आहे मी आपल्याला विनंती करण्यासाठी संपर्क साधत आहे कारण माझे विजेचे पुढील बिल लवकरच येणार आहे परंतु माझ्या मागील बिलाच्या देयकावर प्रक्रिया झाली आहे की नाही याची मला खात्री करायची आहे माझ्याकडून मागील महिन्यात देय असलेले वीज बिल ऑनलाईन पद्धतीने भरले गेले होते देयक भरल्यानंतर मला कोणतीही अधिकृत पावती किंवा पुष्टीकरण मिळाले नाही त्यामुळे माझ्या खात्यावर हे देयक जमा झाले आहे की नाही याची मला खात्री करायची आहे या संबंधीची सुस्पष्ट माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून माझ्या पुढील बिलामध्ये कोणताही चूक किंवा विलंब शुल्क लावले जाणार नाही कृपया माझ्या खात्याची तपशीलवार चौकशी करा आणि मला कळवा की माझ्या मागील देयकाची प्रक्रिया झाली आहे का तसेच माझ्या पुढील बिलाचे अंदाजे रक्कम किती असेल आणि ती केव्हापर्यंत भरायची आहे याबद्दलसुद्धा माहिती द्या मी आपल्या वीज वितरण विभागाच्या कामाबद्दल नेहमीच समाधान व्यक्त करत असते आणि यावेळेस सुद्धा मला विश्वास आहे की आपण माझ्या विनंतीला गांभीर्याने घ्याल व लवकरात लवकर योग्य ती माहिती पुरवून मला मदत कराल आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद